हां बोला हो मी चित्रा नलावडे बोलते आहे ओके ओके तुम्ही चांगल्या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला मी योग्यच सल्लाच देईन तुम्हाला मला एक सांगा तुमच्या सवयींबद्दल किंवा सकाळी मला काही थोडी तुमची ब्रीफ हिस्ट्री सांगता का जसं की तुम्हाला कोणता काय बरं बरं बरं मी तुम्हाला काही तुमच्या ह्या रोजच्या शेड्युलमध्ये गडबड न करता काही तुम्हाला मी टिप्स सांगेन त्या तुम्ही जर योग्यरीत्या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही सकाळी जे उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जो चहा घेता तो चहा न घेता तुम्ही एक ग्लासभर शांत पाणी घ्या थंडगार घ्या किंवा गरम घ्या ठीक आहे आणि हळूहळू ते पाणी प्या ते पाणी पिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला युरीनेशनला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधले बरेच काही टॉक्सिन्स ज्या असतात ते बाहेर निघतात त्याच्यानंतर तुम्ही अर्ध्याएक तासाने तुम्ही चहा घेऊ शकता त्याच्यानंतर तुमचा जो तुम्ही सांगितला की तुम्ही स्वत जॉब करता तर तुम्हाला ब्रेकफस्टमध्ये कोणताही ऑईली पदार्थ न खाता जर तुम्ही मोड आलेली कडधान्यं वापरली तर ते तुम्हाला जास्त फायद्याचं ठरेल कारण आपल्याला जसं तुम्ही म्हटले की मला माझं वजन वाढलेलं आहे तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कमी करायचं आहे कारण वजन वाढण्याची ही दोन मुख्य कारणं आहेत एकतर शरीरामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं की आपलं वजन वाढतं तर प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी नाही नाही मग तुम्हाला अॅक्च्युअली मोड आलेले जे धान्य आहे ते मोड आलेलं धान्य पहिल्यांदा तुम्ही एक मी म्हणेन की उकळत्या पाण्यामध्ये टाक टाका त्याच्यात थोडंसं मीठ टाका आणि शिजवताना त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाका आणि ते शांततेत बसून चावून चावून व्यवस्थित खा बारीक करून कारण कधीकधी काय होतं आपल्याला घाई असते तर आपण पटापट नुसतं चावण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित न फॉलो करता आपण तसं डायरेक्टली गिळलं जातं आणि ते बॉडीमध्ये डायजेस्ट करण्यासाठी त्याला जो वेळ लागतो आणि त्याच्यामुळेच अॅक्च्युअली हे गॅसेस प्रोड्यूस होतात पुढचं आणि तुमच्या नाश्त्याचं हे कार्बोहायड्रेट जर सॉरी समजा मोड आलेली कडधान्ये तुम्हाला जमली नाहीत तर त्यावेळेस तुम्हाला दुसरा ऑप्शन देते त्यावेळेस तुम्ही सीजनल फ्रूट म्हणजे जसं की उन्हाळ्यामध्ये असणारी जी फळं आहेत जसं की कलिंगड आहे किंवा द्राक्ष आहे किंवा संत्री आहे ह्या अशी फळं म्हणजे सीजनल फ्रूट्स जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता सकाळी नाश्त्यामध्ये ते खाल्ल्यानंतर जर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की नाही अजून मला भूक आहे तर मग तुम्ही त्याचवेळेस एखाद दुसरं बिस्किट खाऊ शकता ठीक आहे जास्त कोणतेही बेकरी प्रॉडक्ट न खाता जस्ट टू फुलफील अवर स्टमक हे एवढंच वाटण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की लंचमध्ये तुम्ही भाजी आणि पोळी घेऊन जाता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जाताना तुमचा गाजर काकडी प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं आणि ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित मी म्हणेन की वेळ घेऊन खाऊन आपली म्हणजे चावण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित करावी त्याच्यामुळे डायजेशन व्यवस्थित होतं नाही नाही तुम्ही पहिल्यांदा हे फॉलो करा आणि समजा तुम्हाला असं वाटतं आहे की या आहारानेसुद्धा तुम्हाला केव्हा काही व्यायामाच्या टिप्स आहेत तुम्ही खाल् सकाळी उठल्यानंतर थोडं एक्ससाईज करा संध्याकाळी वॉकिंगला जात जा समजा हे केल्यानंतरसुद्धा तुमचं वजन वाढतच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन तुमच्या सगळ्या टेस्ट करून घ्या माईट बी काही वेगळा प्रॉब्लेम असू शकतो वजन वाढणं हे काही एका दिवसात होत नाही तुम्ही सगळ्या हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या सगळ्या इन्क्ल्युड करू शकता तुम्ही पण हां ते खाताना त्याच्यामध्ये जास्त तेलाचं प्रमाण तुपाचं प्रमाण किंवा वनस्पती घी हे कोणतेही पदार्थ आले ना नाही पाहिजे तुमच्या आहारात ह्याची पहिली काळजी घ्या आणि कोणतेही मी म्हणेन की बाहेरचे जे पदार्थ आहेत जसं की ऑईली फ् फ्राइड फू फ्राइड जे आहेत ते तुम्ही कोणतेही खाऊ नका रस्त्यावर मिळणारे पदार्थ कारण ते जास्त तेलामध्ये गरम तेलामध्ये हे केलेले असतात ते फॅट्स आपल्या शरीरासाठी चांगले नसतात मॅडम आणि तुम्ही हे एक महिना किंवा पंधरा दिवस हे फॉलो करा तुम्हाला नक्कीच ह्याचा फरक पडेल ठीक आहे आणि जर फरक नाही पडला तर आपण पुढच्या काही दुसऱ्या तुम्हाला उपाय सांगेन ते उपाय करा आणि समजा त्या उपायाने जर झालं नाही तर तुम्ही नक्कीच एखाद्या मेडिकल ट्रीटमेंटकडे वळू शकता

तुम्ही घेऊ शकता ना लेमन टी घ्या म्हणजे दुधाच्या ऐवजी तुम्ही अॅक्च्युअली चहा केल्यानंतर म्हणजे साखर आणि सा सा चहा पावडर टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर जेव्हा आपण गाळून घेतो गाळल्याणंतर आपल्याला फक्त दोन ते तीन लिंबाचे थेंब त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला सुरुवातीला ते वेगळं लागेल पण त्याच्यानंतर तुम्हाला एकदा सवय झाली की तुम्हाला बरं वाटेल आणि चहा म्हणजे हा असा चहा घ्या ठीक आहे नक्कीच नक्की हां हां थँक्यू